सर मला कार पाहिजे होती यवतमाळ टू ब्रह्मपुली टेकडी ब्रह्मपुई टेकडी तर इथून यवतमाळवरून जाणे सकाळला आणि दिवसभर राहून रात्रीला परत येणे अच्छा अच्छा किलोमीटरप्रमाणे चाललं आहे का तर चौदा रुपये किलोमीटर तर ते किती किलोमीटर पडतात अच्छा अच्छा शंभरच्या खाली राहिलं तर मग तर तेवढेच हाव का एक्स्ट्रा चार्ज नाही लागणार का अच्छा ओके चौदा रुपये किलोमीटर आहे ना अच्छा मला दोन तीन दोन तीन दिवसांनी तर हा कॉल करंन मी तुम्हाला तर कोणत्या कोणत्या गाड्या अवेलेबल आहे

कारमध्ये कोणतं अवेलेबल आहे आणखी अच्छा अच्छा ठीक आहे कॉल करतो मग ठीक आहे